मी पो माझ्या गावाचं नाव पोहनार आहे मी ठाणे जिल्ह्यातील पोहनारमध्ये राहणारी आहे माझ्या गावा पोहनाऱ्या गावामध्ये एक यात्रा भरते बारा फरवरीला ते विनोबा भावेची असते आणि तिथे खूप लोकं पर्यटन म्हणून पाहायला येतात आणि तिथे खूप सारे स्टॉल दुकानं आहे हे सगळे भरतात छोटे छोटे मुलं पाच सहा दिवसापासून तिथे फिरत असतात स्टॉल बनवण्यासाठी जागा नेमून ठेवतात आणि तिथले खेळ भांडे खेळवणे हे ते सगळं पाहण्यासाठी दुरुदुरून लोकं येतात आणि विनोबा भावेच्या यात्रेमध्ये खूप गर्दी असते आणि तिथे लहान लहान मुलांचे खेळणे झुले पाळणे हे सगळे आकाश दिवे हे ते सगळं असते आणि तिथे अन मुलांचे खेळणे आणि